मला जेव्हाही प्रवास करायचा असतो कुठे तर मी जास्तीत जास्त प्रवास जे आहे मी ट्रेननीच करते कारण की ट्रेननी प्रवास करायला मला खूप कम्फर्टेबल असते परत ट्रेनमध्ये जे आहे बसायला सीट्स असतात झोपण्यासाठी पण बर्थ असतात त्याच्यामुळे कोणताही त्रास होत नाही आरामात कितीही लांबचा प्रवास असेल तरी पण आरामात आपल्याला तो बसून आणि झोपून करता येतो आणि त्याशिवाय आपल्याला छान छान मनोरम दृष्यसुद्धा प्रवास करताना बघायला भेटतात रेल्वेचं जे इंजिन असते इंजि इंजिंक चांगलं असते काही वेळेला आवाज येतो परंतु ए सी डब्यांमध्ये आवाज जास्त प्रमाणात येत नाही त्यामुळे ए सीचे जे डबे आहेत ते खूप चांगले कम्फर्टेबल आणि सोईचे असतात मी अकोला ते नागपूर किंवा नागपूर ते अकोला किंवा अकोला ते दिल्ली असे लॉंग रूटचे जे प्रवास आहेत लांब रस्त्याचे तर मी हे ट्रेननेच करते आणि मला हे प्रवास करायला खूप आवडते ट्रेनने आणि ट्रेन जी आहे ही माझ्यासाठी खूप चांगली आहे त्यामुळे मला ट्रेन खूप आवडते प्रवास करायला